हॅलो अंबानी स्टोर काय तुमचे काय रिक्वायरमेंट आहेत कशासाठी फोन केला होता तुम्ही

मला काही भांडी बघायची होती मला

तर मी आ हे करते माझ्याकडे मला आता कढई तवे ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे तर ते तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही तांब्या पितळ किंवा स्टीलची नाही मला नॉनस्टिकची हवी आहेत भांडी आहेत ना हां मग हां प्रेस्टीज हां मला फेस्टीजचीच हे हवी आहेत

हो करत आहे हां हां हां तर त्याची किमती काय कसं कळू शकतील का मला मला पाच लिटरचा

अ प्रेस्टिजचा हां बरं आणि तवा कढईची काय किंमत आहे

हां का जं जरा किमती जास्त वाटतात मला तुमच्या

बर बर मी मनीषा कोतवाल बोलते हां मी तुमच्या मी तुमच्या दुकानात कायम येत असते नेहमी तिथूनच खरेदी करते तुमच्या दुकानातनंच हां बरं बरं बरं ठीक आहे ठीक बरं बरं

हो त्याची मला आता आवश्यकता आहे लागेलच मला ती बर बर बर बर ठीक आहे ठीक आहे आम्ही येईल म्हणजे तरी पण तरी किमतीमध्ये काही हे झालं तर ठीकच होईल हां

हां बरं हो हो तुमच्या दुकानाचं नाव आहे म्हणूनच तर आम्ही येतो तुमच्याकडे हां आज हं आ हां आजपर्यंत तुमच्याकडनंच खरेदी झाली आहे म्हणूनच तुम्हाला फोन केला आहे की हां

हो हो हो हो तशीच हां तर हां म्हणूनच आम्ही जास्त करून तुमच्याच दुकाना प्रेफरन्स देतो तुमच्याकडेच येत असतो बरं

हां बर हां बर बरं हो का हां हं भांडे हां हां योजचं हो का बरं बरं हो हो हां हां हां आणि कॉ याचे कॉपरचं तुमच्याकडे पाण्याचं प हे प आहे का पिंप विंप आहेत का ते पण आहे ओके ओके हो येऊ नक्कीच नक्कीच येऊ हो